हॅलो सर नमस्कार आपण मामा सावजी हॉटेलमधून बोलून राहिले ना हां सर तर मला तुमच्या मेनूमधून मला डोसा ऑर्डर करायचं होतं आणि माझं नाव आहे वैभव किशोर सोनटक्के आणि माझं पत्ता आहे ॲट पोस्ट निमगाव पोस्ट कुरुड तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली सर किती वाजेपर्यंत येईल सर हा ठीक आहे सर चालेल ओके सर आणि त्याच्यासोबत एक वॉटर बॉटल पाठवाल सर ओके सर ओके